हॅलो राधिका रेस्टाॅरंट आहे का मला टेबल बुक करायचं आहे टेबल आधी बुक केल्या तर काही ऑफर असतील तुमच्या ह्याच्यावर टेबलवर किती खुर्च्या असतील काही एक्स्ट्राॅ सर्व्हिस भेटेल काही डिशसोबत कोणती डिश फ्री राहील तुमच्या हॉटेलचा काही मेनू स्पेशल डिश असेल काही लवकर बुकिंग केलं तर काही ऑफर भेटेल तुमच्या ह्याच्यावर काही कितीजण एकसाथ टेबलवर बसू शकतात